तसे विडिओ कॅसेटचे दहा हजार रुपये पडतात जसे की शेती कधी यायला लागेल एक तारीखला म्हणजे हळदीचा कार्यक्रम सुद्धा त्याची शुटींग करावं लागतील ठीक आहे येतो मग तर रेट परवडत तर नाही पण ठीक आहे एक हजार रुपये कमी करतो

एक तारखेलाच यायला लागेल मग शूटिंगचे दहा हजार रुपये पडतात तसे तर मग तुम्ही आलात पुण्याला हो हजार रुपये कमी करतो पण त्यासाठी पहिले ऍडव्हान्स द्यावा लागेल तुम्हाला दोन हजार हजार रुपये ऍडव्हान्स दिले तर मग ठीक आहे ना त्यासाठी एडवान्स दोन एक हजार रुपये द्यायला पाहिजे एक्चुअली दोन हजार रुपये भेटले तर आम्हाला यायला परवा भेटते हो मग